हॅलो मॅम आम्ही तुमच्या स्कूलचं नाव खूप ऐकलेलं आहे तर तुमच्या स्कूलबद्दल आम्ही खूप खूप ऐकलेलं आहे की तुमच्या स्कूलमध्ये खूप चांगले ग्रेड आहेत तुमच्या स्कूलचा म्हणजे ए ग्रेडच आहे ए वन ग्रेडच आहे तर ते मला विचारायचं होतं की तुमच्या स्कूलमध्ये अजून म्हणजे अदर ॲक्टिविटीज वगैरे काय काय समजा स्टडी सोडल्यावर अजून काही स्पोर्टमध्ये पण काही हे आहे का ऑपॉर्च्युनिटीज आहेत का हो हो मी मला ॲडमिशन करायची आहे मी स्टुडंट आहे

हां हां ठीक आहे हा हा तेच हॉस्टेल फॅसिलिटी आणि सगळं म्हणजे जेवण्या वगैरेची पण फॅसिलिटी आहे तुमच्याकडे आहे ना हा तर तुमचा ईमेल आय डी वगैरे तुम्ही मला मेल करून दिला असता चालणार हा तर तेच आणि खूप म्हणजे नावसुद्धा खूपच चांगलं आहे तुमच्या स्कूलचं म्हणजे ग्रेड तर ए वनच आहे तर त्याच्याचसाठी मी थोडा इकडं दुसऱ्या सिटी दुसऱ्या सिटीमध्ये राहतो तर मला तुमच्या इथे सगळेच ऑपॉर्च्युनिटीज आणि सगळी फॅसिलिटीज पण मिळत आहे तर मग मी तुम्हाला येऊन एक वेळा भेटून जाणार दहा ते किती

आम्हाला टेंथ स्टँडर्डमध्ये आप्लाय म्हणजे टेंथ स्टँडर्ड माझी नाइंथ झालेली आहे टेंथमध्ये ॲडमिशन करायची आहे मला नाइंथमध्ये एटी नाइन पर्सेंटेज होते हो तर मग ते त्याच्याचसाठी मी तुम्हाला एक वेळा भेटायला येणार ठीक आहे ठी हो पॅरेंट पण घेऊन येणार मग मी सोबत

ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल थँक्यू मॅम ठीक आहे थँक्यू मॅम